नमस्कार सर मी ओमकार जोशी बोलतो आहे माझी नांदेड तालुक्यामध्ये शेती आहे आणि माझं गट क्रमांक आहे एकशे पंधरा तर माझ्याकडे याची केळीची बाग आहे तर मी आता काल परवा जे वा गारपीट झाली वादळी त्याच्यामध्ये माझ्या बागेचं भरपूर नुकसान झालेलं आहे पीक विमा काढलेला आहे माझा तर त्याच्यामध्ये मी माझ्याकडे डॉक्युमेंट्स आधार कार्ड आणि बँकेचे डिटेल्स आहेत त्यानंतर पीक विमाचं डिटेल्स आहेत तर याला हे सोडून अजून आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागतील आणि आता मिळण्यासाठी मला पुढची काय प्रोसेस आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे स